आमच्या खेडेगावामध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि इकडं इकडं जे शेतकरी शेती करतात ते सिंचनाच्या पद्धतीचा वापर बऱ्याचशा प्रमाणामध्ये वापर करतात आणि इकडे पाण्याची परिस्थिती चांगली आहे त्याच्यामुळे सिंचन पद्धतीचा जो काही चांगला प्र प्रकारे वापर करत आहे आणि पाणी असल्यामुळे म्हणजे अर्थात सिंचन पद्धतीच्या वापराने फळबाग केले जातात जसं की द्राक्ष डाळिंब इत्यादी फळबागांसाठी सिंचन पद्धतीचा वापर केला जातो आणि तुषार सिंचनाचा वापर हा मका सोयाबीन कांद्यांसाठी पण बऱ्याचदा केला जातो त्यामुळे पाणी असून देखील पण सिंचनाच्या पद्धतीने जे पाणी पुरवलं जातं ना पिकांना ते पाणी खूप चांगल्या पद्धतीने पिकांपर्यंत पोहोचतात आणि पिकांची चांगल्याप्रमाणे वाढ होते त्यामुळे शेतकरी सिंचन पद्धतीच्या वापरामुळे आणि दोन हजार तीन चार च्या काळात घडलेल्या हरित क्रांतीमुळे शेतकरी खरंच खूप समाधानी आहे असं मला वाटतं